राज्याचा सांस्कृतिक वारसा त्याचं जतन आणि त्याचा प्रचार करायचं झालं तर अतिशय समृद्ध असा आपल्याला कला हस्तकौशल्य आणि इतर काही कलांचा वारसा आहे याच्यात वादच नाही पण जेव्हा एखादं खातं सरकारी खातं जे असतं त्याच्यात जर जाणकार काम करणारे असतील तर त्यांना राज्याच्या सांस्कृतिक वारशाबद्दल अतिशय गांभीर्य असेल ते स सर्व सहज सगळ्यांना असतोच असं नाही पण एक गोष्ट मात्र खरी की कानाकोपऱ्यात कुठे कुठे ज्यांच्या प्रसिद्धीचा झोत पडलेला नाही अगदी आदिवासी भाग जरी म्हटला तरी तिथे ट्रॅडिशनली काही कला अजून केल्या जातात तर त्याचा शोध घेऊन त्याचा गांभीरपणे अभ्यास करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे खरं महत्त्वाचं काम आहे त्याचबरोबर दोन कलाकार जर असतील दोन वेगळ्या प्रकृतीच्या दोन भागातल्या वेगळ्या कला असतील तर त्यांच्यामध्ये एक सामंजस्य किंवा एकमेकाशी देवाणघेवाण करणारं एखादं असं एखादा पुल बांधला कल्चरल तर ते अतिशय आवश्यक आहे त्यामुळे कलाच्या जाणीवांचा एक आदान प्रदान होईल आणि कला समृद्धच होत जाईल आणि सांस्कृतिक वारसा सुद्धा आपोआप समृद्ध होईल तर याच्याबद्दल नुसतंच राजकीय पातळीवर किंवा एखादा राज्याच्या खात्याच्या पातळीवर नव्हे तर सर्वसाधारण सुशिक्षित नागरिकांनी पण याच्याबद्दल गंभीर असणं आवश्यक आहे